सॅमसंग मशीन सॅमसंग मशीन ही खूप छान आहे त्याची उंची पण छान आहे त्याची रुंदी पण खूप छान आहे ते कपडे पण लवकर धुते आणि कपडे पण छान वाळवते त्याच्यामधले काही फीचर खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये अंदरचे जे पार्ट्स आहे ते पण खूप छान आहे आणि वॉरंटी दहा वर्षाची वॉरंटी पण खूप छान दिलेली आहे सॅमसंग वॉशिंग मशीनचे जे आपल्याला बिल येतं त्याचं बिल पण एवढं जास्त काय येत नाही आणि खूप वापरायला पण खूप सोपी जाते आपल्याला जी वाप वापरतानी जे पण काही प्रॉब्लेम्स काही प्रॉब्लेम्स होत नाही आणि खूप छान आहे सॅमसंग मशीन